हां मॅम मी श्रुती शिरबाते बोलत आहे आपण अंजली मॅमच बोलत आहे नं मॅम ते माझी जस ट्वेल झाली सो मला थोडीफार कयिअर गायडन्स हवं होतं हो हो ते आधी समजलं नाही म्हणून मी जनरल सायन्सच घेतलं थोडाफार तसं मॅथ्समध्ये आधीपासून होता इंटरेस्ट हो पी सी एम् हां मॅम माहिती आहे नं सध्या सी ई टीचे फॉर्म्स भरलेत मी कारण जे डबल ई आणि नी नीट तर नकोच मेडिकलमध्ये नको तर पण भीती आहे की नाही खूपजणांचे बॅक राहते त्यामुळे

अच्छा ओके मॅम करते

हां ते दोन्ही भरले

हां ठीक कम्प्युटर सायन्स घ्यायचा विचार चालू आहे

आणखी आणि जर सी ई टीमध्ये नाही झालं सिलेक्शन बाय तर

अच्छा हां हां हो मॅम काही काही प्रॉब्लेम आला तर नक्की कॉल करेल तुम्हाला थॅंक्यू सो मच मॅम